योग्य स्वच्छता सुविधा आरोग्यास प्रोत्साहन देतात कारण ते लोकांना त्यांच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून देतात त्यांचे वातावरण दूषित होण्यापासून रोखतात आणि स्वतःला आणि त्यांच्या शेजाऱ्यांना धोका कमी करतात तसेच शौचालय नसले तर बाहेर बसण्यासाठी खूप अडचणी येतात महिलांना तर फारच अडचणी येतात कारण त्यांना असं उघड्यावर बसणं चांगलं नाही राहत आणि गावामध्ये गावामध्ये बिमारी लवकर फैलते